तर प्रश्न असा आहे की राज्यातील शिक्षणपद्धतीचा स्थितीचं वर्णन तुम्ही कसं कराल तर राज्यातील उदाहारणात महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीची स्थिती समजून घेताना आपल्याला खालील प्रमुख बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे जसे की शिक्षणपद्धतीची सध्याची स्थिती त्यामध्ये येते की बहुपदरी पद्धती म्हणजे राज्यात सरकारी अनुदानित खासगी आणि आंतरराष्ट्रीय शाळा अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत त्याच्यानंतर त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यात बघितले तर ग्रामीण भागात शिक्षणसुविधा कमी प्रमाणात असल्या तरी शहरी भागात आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध आहेत डिजिटलकरणाचा प्रभाव म्हणजे डि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून स्मार्ट क्लासरूम ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे शिक्षणांचे प्रशि शिक्षकांचे प्रक्ष प्रशिक्षण शिक्षकांसाठी नवनवीन पेडॅगोलॉजिकल तंत्रज्ञान व अध्यापन पद्धतींचे प्रत प्रशिक्षण दिले जाते सध्याचे शिक्षणप्रवाह कौशल्यविकास केवळ परीक्षा फलकांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देण्यात येत आहे स्टेम शिक्षण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये विशेष भर दिली आहे समावेशी शिक्षणमध्ये येते की विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ शिक्षण पर्याय एन ई पी दोन हजार वीसचा प्रभाव जसे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लवचिक अभ्यासक्रम बहुभाषिक शिक्षण आणि मूलभूत साक्षरता यावर भर दिलेले आहे शैक्षणिक धोरणे व चर्चा जर आपण बघितले तर शिक्षणातील असमानता ग्रामीण शहरी विभाग नियम आर्थिक व सामाजिक स्तरांमध्ये असलेली विषमता ही मोठी समस्या आहे माध्यमाच्या निवडीवर वाद जसे की इंग्रजी माध्यमाची वाढती मा मग मागणी विरुद्ध मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व प्रशिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न शिक्षक भरती प्रक्रिया त्यांचे प्रशिक्षण व गुणवत्ता सुधारणे यावर चर्चा केलेली आहे तंत्रज्ञानाचा वापर जशी की ऑनलाईन शिक्षणाने निर्माण झालेल्या आव्हानांवर उपाययोजना विकासाचे पैलू जसे की डिजिटल शिक्षणाचा विस्तार ग्रामीण भागातही इंटरनेट आणि ई लर्निंगच्या साधनांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्यानंतर आहे समान संधी मुलींचे शिक्षण आदिवासी व मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खास योजना उच्च शिक्षणातील सुधारणाांचे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जातात या वर्षीच्या बजेटमध्ये जास्तीत जास्त महत्त्व हे मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले आहे राज्य सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण जे आहे ते मोफत पूर्णपणे मोफत ठेवलेले आहे अशा प्रकारे जी योजना त्यांनी राबवली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येते की राज्यातील शिक्षणव्यवस्था संक्रमणाच्या टप्प्यावर आहे म्हणजे ती प्रगतीच्या मार्गावर आहे पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या जोडीला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिला मिळाली आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर कौशल्यविकास आणि समावेशी शिक्षणावर भर दिली जात आहे मात्र शिक्षणातील असमानता शिक्षकांचे प्रशिक्षण आणि धोरण अंमलबजावणेसाठी संदर्भातील अडचणी अजूनही महत्त्वाच्या समस्या आहेत जरी त्यांनी योजना लागू जरी त्यांनी आवाहन केले असेल की मुलींसाठी योजना शिक्षण मोफत आहे तरी ते अजून अजून ते कार्यरत नाही आहेत त्यामुळे अजूनही अशा गोष्टी आहेत ज्या सोडवाव्या लागतील असे ब भरपूर असे प्रश्न आहेत राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये त्या ते अजून सुधारण्याची गरज आहे